मी विविध प्रकारचे क्यूजियन्स तर नाही ट्राय केलेले पण महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मी बनवते किंवा बनवण्याचा प्रयत्न करते त्याच्यात वेगवेगळे प्रकारचं बनवलेलं म्हणजे मी केक बनवला आहे बिर्याणी बनवली आहे पनीर टिक्का पनीर मसाला काजू मसाला असे विविध प्रकार मी बनवलेले आहेत त्यातला सगळ्यात अवघड गेलेला प्रकार म्हणजे केक बनवणं होतं एक तर ते बनवायला खूप वेळ जातो ते ते लोणी फेटायला सगळ्यात जास्त वेळ जातो आणि ते लोणी फेटून फेटून शेवटी हात पण दुखायला लागतो पण एवढं मात्र आहे की ते एक तास किंवा दोन तास जे काही लागतात त्यानंतर तो केक खूप सुंदर बनतो त्यामुळे तो एक सुंदर अनुभव होता परत भाज्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नॉर्मल भाज्या बनवायला असा फारसा वेळ किंवा जास्त कष्ट लागत नाहीत पण एखाद्या दिवशी जर वेगळं काही बनवायचं म्हटलं की जसं की काजू मसाला वगैरे त्यात ते यूट्यूबचे चॅनल्स वगैरे बघून बनवायचं म्हटलं तर फार वेळ जातो पण एकंदरीत अनुभव खूप छान असतो कारण तेवढे कष्ट एवढे प्रयत्न करून झाल्यावर खाल्ल्यावरती जी चव असते ती फार लाजवाब असते